मराठी भाषा ही महाराष्ट्राची मूलभाषा असून किंवा जन्मल्यापासून जन्म भाषा आहे मराठी भाषेतील प्रादेशिक बोली शिकव मी शिकवली नाही परंतु मराठी भाषेमध्ये मराठी अंक किंवा मराठीतील असंख्य शब्द असे आहेत जे बोलण्यासाठी सोपे आणि सम प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाला समजण्यात सोयीस्कर पडतात मराठी भाषा बोलताना माणूस पुढच्याची भावना समजून घेऊ शकतो स्थानिक लोकांमध्ये मराठी भाषेचं जास्त उत्साह आणि समजून घेण्याची प्रक्रिया जास्त असते मराठी भाषा महाराष्ट्रात मूलतः वापरली जाते